हॅलो मी भक्ती जोशी बोलती आहे छत्रपती चौक नांदेड मी तुमच्या इथं गॅस सिलेंडरचं आरक्षण केलं होतं पण काही कारणास्तव मला ते रद्द करायचं आहे कारण की मला परदेशात जावं लागनार आहे त्यामुळं मग ते रजिस्ट्रेशन होऊ शकेल का माझा गॅसच आरक्षण क्रमांकय नऊ नऊ नऊ नऊ तर ते तुम्ही रद्द करून द्या वेळेस मी तुम्हाला विनंती करते कारण की परदेशातून आल्यावर जर जी प्रोसेस आहे ती नंतर पूर्ण कंटिन्यू ती सोयीस्कर होईल माझ्यासाठी त्यासाठी जर काही डॉक्युमेंट लागत असतील तर ते तुम्ही मला सांगून द्या का माला तिथे यावं लागंल हे पण सांगून हे पण मला कळवा